हॅलो हां मी चैतन्या सावंत आहे मला एक भाड्याची कॅब ऑर्डर करायची होती मला आज स्टे करायचा आहे सावंतवाडीत मला अॅक्च्युअली जायचं आहे त्यामुळे मला तुमची तिथे कार हवी होती एकूण आम्ही सहाजण आहोत एक दिवसभरासाठी मला तुमची कॅब बुक करायची होती ड्राईव्ह आम्ही स्वत च करणार तुमचे कसे चार्जेस वगैरे असतील ते आम्हाला पाठवा आणि तुमचं किलोमीटरवाईज कसे दर पडतील किंवा तुम्ही कसं सर्विस देणार आहात तुमचे जे काही डिटेल्स असतील ते मला व्हॉट्सअॅप करा मला एक सेवन सिटर कार हवी आहे आणि जवळपास एक मला ट्रॅव्हलीप म्हणजे दिवसभरासाठीच हवी आहे मी सकाळी घेऊन दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला तुम्हाला ती रिटन करेन